आमच्या ग्रामीण समाजात तसं तर बचत गटाच्या बायांनी एक व्यवसाय सुरू केला होता आणि तो व्यवसाय म्हणजे पापडांचा होता आणि लोणच्याचा व्यवसाय होता तर त्या व्यवसायाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तर आधी खूप लोकांना म्हणजे असं काही माहिती नव्हतं पण हळूहळू म्हणजे लोकांना त्याची चव आवडायला गेली मग त्यानंतर असंही म्हणू शकतो की लोकांना ते आवडायला लागलं आणि मग लवकरच टी वीवरसुद्धा त्याची ॲडवटाईजमेंट क सुरू झाली कारण की त्यामागचं कारण असं आहे की जे ग्रामीण भागातील स्त्रिया आहे त्यांनी तो खूप प्रेमाने म्हणजे ते लोणचं वगैरे बनवत होते कारण की कोणतंही म्हणजे मशीन वगैरे असे उपयोग नव्हते करत नव्हता केला त्यांनी जे की लोणचं बनवायचं प्रक्रिया होती तर त्यात घरगुतीस मसाले वगैरे ते स्वतःचे तयार करून त्यांनी लोणच्याचे म्हणजे खूप सारे वेगवेगळे प्रकार दहापेक्षाही अधिक प्रकार प्रकाराचे लोणचं त्यांनी बनवले होते कैरीचं मिरच्याचं करवंदाचं आणि खूप सारे प्रकार आणि त्यांचं सर्वात जास्त पापडापेक्षा लोणच्याचा जो व्यवसाय तो खूप जास्त यशस्वी झाला लोकांना खूप जास्त आवडायल लागला आणि तसंस मग पापडाबद्दल म्हटलं तर हळूहळू पापडांचासुद्धा व्यवसाय वाढतच आहे म्हणा आता